सादरीकरण सुंदर होण्यासाठी जास्तीत जास्त गाणे मी ऐकते त्यातले बारकावे कोणते आहेत ते ऐकते जरी मी त्याच्यामध्ये पुढे जाणारी नसली तरी मी माझ्या मुलीला योग्य ते मार्गदर्शन करते माझ्या मुलाला योग्य ते मार्गदर्शन करते आणि बरेच वेळा टी व्हीवरचे जे जुने गाणे आहेत आणि मला जुन्या गाण्यांची विशेष आवड आहे आणि मी लोकं मुलांना पण जुन्याच गाण्यांवर भर द्यायला सांगते त्या पद्धतीने मी पण जुनेच गाणे ऐकते आणि जुने गाणे ऐकताना म्हणजे जसं लता मंगेशकर झाली आशा भोसले या लोकांचे गाणे जास्त सुधीर फडके या लोकांचे गाणे जास्ती जास्त गाणे ऐकण्याचा मी प्रयत्न करते